राज्यातल्या लोकांना आपला रिकाम्या वेळ घालवायला प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे कोणी रिकाम्या वेळेत गाणे ऐकतो तर कोणी रिकाम्या वेळेत टी व्ही बघतो तर कोणी रिकाम्या वेळेत असंच फेरफटका मारायला जातो रस्त्याला तर कोणी रिकामं टाइमपास करत बसतो कट्ट्यावर बसून गप्पा मित्रांसोबत गप्पा मारणे प्रत्येकजण आपापला टाईम रिकाम्या वेळेत वेगळ्या प्रकारे घालवतो कोण झोप झोपतात कोण आराम करतात कोण टी वी बघतात प्रत्येकाचे वेगळेवेगळे आहेत ठरलेले कोण स्टडी करतं कोण रिकामा वेळ फिरण्यात घालवतं कोण फिरायला जातं कुणाला फिरायला आवडतं कोणाला गाणी ऐकायला आवडतात कोणाला डान्स करायला आवडतो कारण प्रत्येकाची हॉबी हॉबी हॉबीज वेगळ्या त्यामुळं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं विचार करत असतो काम करत असतो रिकामा वेळ वेळेत काम करणे रिकामा वेळेत कोण टेलर काम करतं कोण डान्स करतं कोण स्विमिंग करतं फिरायला जातं रानामध्ये असेच बरेच बरं लहान मुली काय करतात लहान मुली खेळायला जाणार रिकामा वेळेत वेगवेगळे खेळ खेळत असतात तरुण मुले रिकामा वेळेत गेम खेळत काय काय गेम खेळत बसतात मोबाईलवर ऑनलाईन गेम काय काय ग्राउंडवर क्रिकेट खेळतात तसेच बरेच जण आपापला वेळा आपापल्या पद्धतीने घालवत असतात रिकामा वेळ हा प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार ठरलेला असतो प्रत्येकाची आवड ही वेगळी असते त्यामुळं प्रत्येकजण आपापला वेळ हा वेगळ्या पद्धतीने घालवत असतो महिला असतील तर रिकामा टी व्ही बघतात गाणे ऐकत बसा बसतात हो तरूण पोरं असतात तर कोणाला क्रीडाची आवड असते मग कोण क्रिकेट खेळत जातं मैदानी खेळ खेळतात कोण ऑनलाईन गेम खेळतं कोण पुस्तकं वाचतं कोण रीडिंग करतं आणि बरेच